जन्म झाल्यानंतर मुली मुलीला म्हणजे खूप काही करावं लागतं जेणेकरून ती आईकडे असताना पण तिला एक म्हणजे आईकडे असताना पण जेणेकरून ती तिच्यामध्येच असतात असते की आई वडिलांचा विचार करत तिला चालावं लागतं नंतर लग्न झाल्यानंतर तिला पण दुसऱ्यां सासू सासऱ्यांचा विचार करून चालावं लागतो नंतर बाहेर निघण्याचं तिला जमतच नाही कारण की ती प्रयत्नही करू शकत नाही कारण तिला त्या कुटुंबाला घेऊन चालावं लागतो त्यानंतर कुटुंबाला घेऊन चालावं लागतो त्यानंतर मग नंतर मग माणसं घरच्यांच्या पतींचं पतींसोबत पण तिला त्या त्याच्याशी त्यांचा सोबत पण चालावं लागतो त्यानंतर मग तिला तिला तिला मुलांचा पण करावं लागतो नंतर मग जेणेकरून ती कुठे जाण्याच्या मार्गाच्या तिला विचारल्याशिवाय कुठे जाता येत नाही घराच्या बाहेर पडता येत नाही ती म्हणजे एक बांधील असलेली एक स्त्री असते लग्न झाल्याच्या नंतरमध्ये लग्नाच्या आधी फ्री असते थोडीतरी आईवडिलांच्या घरी असताना नंतर ती आईवडिला नंतर लग्न झाल्याच्यानंतर मॅरीड झाल्यच्या नंतरमध्ये ती नाही करू शकत ह्या गोष्टी एखादेच घर असं असते की ती जेणेकरून तिला सूट मिळते सगळ्या गोष्टींची कोनाकु कोणाचं घर असं नसते की तिला ते सुट जाणे कुठे जाण्याची बांधीलकी असते तिला जाऊ येत नाही जाऊ शकत पण नाही ती कुठे कुठे नंतर मग मुलांचं लग्न मु मुलगाचं बाळ झाल्याच्या नंतर म्हणे मुलांचं करा घरच्यांचं करा सासूसऱ्यांचं करा दिरांचं करा असं करता करता तिला ती तिच्यातच गुंतून जाते त्यामुळे तिला बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही